यांच्याजवळ एडशीे हे ठिकाण आहे तथे चमडा बाजार भरतो तेथील किंमत हे खिशाला परवडणारे आहेत आणि सरासरी किंमत अं अं अं ह किम किमतीपेक्षा कमी आहे आणि गुणवत्ता ही चांगली आहे